मे महिन्याची सुट्टी होती म्हटलं आता काय करणार सुट्टीमध्ये तर एखादं पुस्तक मागवू या आणि पुस्तक वाचू या निवांत असा विचार केला आणि आत्ताच अगदी आठ दिवसापूर्वी ॲमेझॉनवरून मी रावन नावाचं पुस्तक मागवलं आणि बघा तरी काय व्हावं की ते पुस्तक मला आठ दिवसाची डिलेवरी डेट दाखवत होते मात्र ते मला चौथ्या पाचव्या दिवशीच मिळालं ते आलं घरी माझ्या चौथ्या दिवशीच पण मी बाहेर असल्यामुळे ते मला पाचव्या दिवशी मिळालं इतक्या जलदरीत्या त्याने डिलेवरी केली ना अप्रतिम आणि त्यातही काय की ते मला इतक्या चांगल्या स्थितीत मिळालं म्हणजे तो जो बॉक्स होता तोही इतक्या व्यवस्थितरीत्या बांधलेला होता व्यवस्थित होता की कुटल्याही प्रकारचं त्या पुस्तकाचं नुकसान झालं नाही आणि जो डिलेवरी देण्यासाठी आलेला तोसुद्धा इतक्या उत्कृष्टरीत्या त्याने मा माझा पत्ता शोधला मला व्यवस्थितरीत्या शोधून तो पत्त्यावरती त्याने ते आणून पोच केलं आणि रिटन पॉलिसी काय आहे किंवा कसं हेही त्याने व्यवस्थित सांगितलं आणि इतक्या पावसामधूनदेखील तो माझ्या घरी व्यवस्थित पोचला आता त्याच्यामध्ये काय होतं की ते पुस्तक जे मी मागवलेलं त्याच्यामध्ये मी पूर्ण ओपन करून बघितल्यानंतर पूर्ण त्याची पानं होती एकही पान गायब नव्हतं आता मी जर समजा स्टॉलमध्ये जरी घ्यायला गेलो तर त्यातमध्ये स्वत शॉपिंग करून तर त्याच्यामध्ये एखाददुसरं पान गायब असतं कधीकधी मात्र याची सगळी पानं होती पुस्तकाची जी स्थिती होती एकंदरीत ती पूर्ण व्यवस्थित होती आणि एवढ्या लगेच आठ दिवसामध्ये हे पुस्तक मिळालं म्हणजे आठ दिवसाचं जे पुस्तक होतं यायचं ते मला चारपाच दिवसात मिळालं हे खूपच बेस्ट आहे इतक्या जलदरीत्या डिलेवरी दुसऱ्या कधी प्रोडक्टविषयी मिळताना मला दिसलेली नाही जे हे मी जे ईबुक मागवलं सुंदररीत्या त्यांनी मला प माझ्यापर्यंत पोच केलं आणि पुस्तकाचं जे व्यवस्थितरीत्या असल्यामुळे ना एक वाचण्याचा जो फील असतो तोसुद्धा आता मला व्यवस्थित येईल असं एकंदरीत मला वाटतं आणि ह्याच ॲमेझॉनवरून कसं प्रोडक्ट्स जे येतात ते व्यवस्थित असतात मी नेहमी ॲमेझॉनवरून मागवण्याचा प्रयत्न करते म्हणजे माझी बहीण वगैरे जे मागवते ते ॲमेझॉनवरूनच मागवते पण मी जो हा प्रोडक्ट मागवला होता ॲमेझॉनवरून ती माझी पहिली वेळ होती आणि पहिल्या वेळात इतका चांगला अनुभव म्हणजे खरंच खूप भारी वाटलं त्यामुळे झालं असं की मी आता माझे जे काही प्रोडक्ट्स असतील ते सगळे मी ॲमेझॉनवरूनच मागवणार कारण ॲमेझॉनवाल्यांची जी डिलेवरी देण्याची पद्धत आहे किंवा जे काही प्रोडक्ट्स ते व्यवस्थितरीत्या पाठवतात व्यवस्थित काळजी घेऊन म्हणजे तो बॉक्ससुद्धा बॉक्सचं पॅकेजिंग बघितलं तेसुद्धा व्यवस्थित होतं पॅकेजिंग करूनदेखील त्यांनी व्यवस्थित चिकटपट्टी वगैरे लावून ते पूर्ण दुसऱ्या एका पेपरमध्ये लपेटलेलं होतं आणि त्यावरती पुन्हा एक बॉक्स होता म्हणजे ज्यामुळे ते पुस्तक व्यवस्थितरीत्या येऊ शकलं आणि वरती प्लास्टिकचं कोटिंग होतं म्हणजे कुठेही पावसामध्ये देखील ते भिजण्याचा धोका नाही अशा प्रकारचं त्यांनी कोटिंग करून म्हणजे व्यवस्थित पॅकेजिंग करून पाठवलेलं त्यामुळे एकंदरीत ते पुस्तक माझ्यापर्यंत सुस्थितीत पोचलं हेच खूप आहे आणि किंमत म्हणाल तर त्या किमतीच्या मानाने ते पुस्तक व्यवस्थित होतं बजेटमध्ये होतं आणि जी कॅश ऑन डिलेवरी असल्यामुळे ते पुस्तक मी आहे की नाही त्या बॉक्समध्ये याची वरूनच खातरजमा केली आणि त्यानंतर ते पुस्तक पे केलं त्यामुळे एकंदरीत हा जो माझा पहिला अनुभव होता ऑनलाईन शॉपिंग करण्याचा ऑनलाईन प्रोडक्ट मागवण्याचा हा मला खूपच आवडला आणि आत्ता पुढे माझी जी काही शॉपिंग असेल ती ह्यापुढे ऑनलाईन माध्यमातूनच होईल आणि अशा प्रकारचे जर पुस्तकं वगैरे मागवायचे असतील तर मला आता ह्या साईटचा खूप चांगला अनुभव आलेला असल्यामुळे मी ह्या साईटवरूनच मागवणार आणि माझं तरी मत आहे की सर्वांनी ॲमेझॉनवरूनच किंवा ऑनलाईन स्वरूपातूनच शॉपिंग केली तर ते बरं होतं आपण जातो प पुस्तकं बघतो त्यामध्ये आपला वेळ जातो ह्या सगळा वेळ जाण्यापेक्षा आपण ऑनलाईन जर शॉपिंग केली तर आपल्याला नक्कीच ते फायद्याचं ठरतं आणि एकंदरीत माझा ओव्हरऑल अनुभव जो आहे ऑनलाईन शॉपिंगच्या बाबतीत आणि मी हे जे पहिल्यांदाच पर्चेस केलेले ईबुक याच्यासंदर्भातला जो काही माझा अनुभव आहे तो खरंच खूप चांगला राहिला मी सगळ्यांना हेच सजेष्ट करेन की त्यांनी ऑनलाईन स्वरूपातूनच ईबुक मागवावं कारण माझा तरी अनुभव खूप चांगला आहे